मला तुझाबद्दल आणि तुझ्या परिवाराबद्दल काही सांग माझ्या परिवारामध्ये मी आणि मोझी माझी मोठी ताई आणि माझे आईवडील आहे आणि आई पण आहे तीन वर्षा पहिले माझे आजोबा जे आहेत ते वारले आणि माझ्या घरी दोन कुत्रे आहेत आणि आमची जॉईंट फॅमिली आहे आमचे जॉईंट फॅमिलीमध्ये माझे काका काकी आणि त्यांचे दोन लेकरं आहेत आणि माझ्या परिवारमध्ये माझे पप्पा जे आहेत ते ड्रायव्हर आहात आणि माझी ताई जी आहे ग्रॅजुवेशन झालं आहे ताईचं आणि मम्मी हाऊज वाईफ आहे आणि काकू जे आहे काकू दुकानामध्ये बसते आणि काकी जे आहे सिव्हिल इंजि काका जे सिव्हिल इंजिनियर आहेत आणि त्यांचा मोठा पोरगं जे आहे त्याच्या आता मॅट्रिक झालं आहे आणि लहान पोराचं जे आहे आता तो आठवीमध्ये आहे आण माझा ट्वेल्व्ह झालं आहे आणि आमच्या एज्युकेटेड परिवार आहे पूर्ण